मी मेशोवरून एक वॉच बोलवली होती काही दिवसांपूर्वी जसं त्यामध्ये रिझल्ट दाखवला आहे की नाही हे अकरा महिने चालणार चांगली आहे चांगल्या क्वालिटीमध्ये आहे पण तसं काही रिझल्ट मला ओरिजिनलमध्ये दिसला नाही ती अकरा महिने न चालता एकच महिना चालली त्यामध्ये पण ती तीनदा बंद पडत होती तीनदा चालू होत होती मी ती बाहेर स्टोअरमध्ये चेक करायला पण नेलं पण तिथे त्याचे ना पार्ट मिळाले ना सेल ते सरळ म्हणत होते की नाही हा चायनाचा माल आहे असं काहीही इथे उपलब्ध नाही तर मग मी फ्रेंड्सला विचारलं फ्रेंडसनी मला सजेस्ट केलं होतं की नाही मेशोवरचं प्रोडक्ट चांगलं येतं चांगल्या प्रकारचं तर मी हे ऑर्डर केलं होतं ते ऑर्डर केलं होतं बट तसं काहीही झालेलं नाही ओरिजनलमध्ये जो एक्सपिरियन्स मला आला तो खूपच बॅड पद्धतीचा आला तर मी यानंतर तर मेशोवरून काही ऑर्डर करणार नाही तसं कर्टन्स कटन्स घेतले होते त्याचाही पण त्यांनी वॉरंटी दिली होती की याचा कलर जाणार नाही काही जाणार नाही पण जेव्हा ते वॉशिंगमध्ये मी वॉश करायला टाकले तेव्हा त्याचा कलर अक्षरश कलर गेला आणि एकदम एकदम असे जुनाट पद्धतीचे ते दिसत होते म्हणून त्याचाही मला रिझल्ट बॅड पद्धतीचाच मिळाला म्हणून मी यानंतर ना म मिशोवरून ऑर्डर करणार ना इतरांनाही सांगणार की नको यावर एवढे बेस्ट प्रोडक्ट मिळत नाही तू दुसऱ्या प्रोडक्ट दुसऱ्या एखाद्या शॉफवरून ट्राय कर